जेव्हा मी कर्णाचं वाचायला घेतलं मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंत यांची तेव्हा जे क कर्णाचं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला ते खूपच आवडलं खरं म्हणजे कर्णाचं वेगळंच आयुष्य झालं माहितए का खरं म्हणजे तो त्याच्यात काही दोष नसताना त्याला नंतर नंतर फार हे केलं लोकांनी आणि खरं म्हणजे तो ज्येष्ठपुत्र होता कुंतीचा पण लोकांना काही समजलंच नाही तो ज्येष्ठ पुत्र आहे जेव्हा जेव्हा ती मालिका बघत जातो तेव्हा कळतं की कर्ण हा कोण आहे खरं म्हणजे त्याच्या इतका दानशूर कोणी नसतो विच जेत ना तथ ब एवढं